मी सकाळी पहाटे पाचला उठते आणि प्राणायाम व्यायाम वगैरे चालू राहते सकाळी उठल्यानंतर आम्ही रोडने एकदोन किलोमिटर धावत राहते आ आणि तिकडूनहून सर्व मैत्री नाना सोबत घेऊन पुन्हा परत येते आणि व्यायाम करत राहते घरी आल्यानंतर पुन्हा प्राणायाम प्राणायाम करत राहते आणि अशा केल्यामुळे आमची तब्येत सुदृढ राहत राहते दवाखाना कमी राहतो आमचा द दवाखान्याला खर्च कमी येतो व्यायामामुळे आम्हाला बहुतेक दवाखान्याचा खर्च कमी लागत राहतो आणि प्रत्येक मुलींना आम्ही तसेच सांगत राहतो